आम्हाला गोड खायला तर आवडतेच आता नागपंचमीचं शिजन आहे सातू बनवलं आम्ही सातू तर खातोच म्हणजे खूप प्रमाण जास्त प्रमाणात नाही खात पण थोड्या प्रमाणात आम्ही गोड खातो आणि गोड खाल्ल्यामुळे आम्हाला काही बिमारी नाही शुगर ब्लड प्रेशर असे तर काही बिमारीच नाही आणि आमचं आरोग्यही चांगलं राहते आणि गोड म्हणजे सकाळी आम्ही उपमा म्हनून कोणी तिखट रवा करत तर आम्हाला गोड जास्त आवडते तर आम्ही गोड रवाच करतो सकाळी नास्त्याला आणि गोड खाल्ल्यापासून काही आम्हाला आमच्या तब्येतीवर परिणाम होत नाही